रेडिओ टॅलिव्हिजन आणि मुद्रित माध्यमामध्ये मराठी भाषेचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारे होतो प्रत्येकजण भाषेचा वापर त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनाने करतो रेडिओमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला एक वेगळीच भाषा ऐकायला मिळेल ज्यामध्ये मराठी हिंदी इंग्लिश सगळंच मिक्स असतं आणि प्लस त्यांचं एक टोनिंग खूप वेगळा असतो टॅलिव्हिजनवरती जर बघायला गेलं तर त्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत चित्रपट आहेत गाणी आहेत किंवा काही अवॉर्ड शोज आहेत तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाची एक भाषा ठरलेली असते की ह्या प्रकारची भाषा आपल्याला इथे वापरायची चित्रपटामध्ये आपल्याला तसं काही बंधन नाही बघायला मिळत गाण्यांमध्येही नाही बघायला मिळत पण एखादा जर अवॉर्ड शो असेल तरं तिथली भाषा ही खूप फॉर्मल असते की एखादा अवॉर्ड असेल तर ज्याला मिळालं आहे त्याचं नाव जो अवॉर्ड देणार आहे त्याचं नाव हे खूप फॉर्मली घेतलं जातं आणि अजून एक गोष्ट बघायला गेलं तर न्यूज न्यूजमध्ये ही भाषा पूर्ण फॉर्मल असते पूर्णपणे आणि ते आपण एक बघतो ना त्यांची बातम्यांची भाषा ही खूपच वेगळी असते जी आपण डेली लाईफमध्ये अजिबात ना यूज करू शकत तर आपण जी आपल्या खऱ्या आयुष्यात भाषा यु वापरतो ती आ आणि टेलिव्हिजन रेडिओ ही भाषा खूप वेगळी असते आणि मुद्रित भाषा जर बघायला गेलं तर त्यामध्ये काही वेळेस बातमीही आपल्याला साध्या फॉर्मल भाषेत बघायला मिळेल पण जे वरचं आर्टिकल लिहिलेलं असतं ते खूप क्रिएटिव वेने लिहिलेलं असतं त्यामध्ये चार शब्दाचं टायटल असतं पण त्यामध्ये आपल्याला पूर्ण बातमी समजून जाते ही भाषेची कला आहे आणि ही भाषा आपल्याला मुद्रित माध्यमामध्ये आणि बातम्यांमध्ये खूप बघायला मिळते बातम्या येतात त्या असंच सांगतात ना पूर्ण बातमी नाही सांगत ते सांगताना चार वाक्य सां चार शब्द सांगतात आणि बाकीची बातमी नंतर सांगतात पण ही जे व्हेरिएशन आहे ते आपल्याला मुद्रित माध्यमामध्ये खूप जास्त बघायला मिळतं की ते मेटाफर्स वगैरे असे शब्द आणि असं शब्द वापरतात की ज्याचं खूप अर्थ निघतात आणि त्याला भरपूर अर्थ असू शकतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वापरली जाणारी भाषा ही वेगळी आहे पणं त्याचा वापर हा खूप चांगला होतो आणि खूप मोठ्ठ्या प्रमाणावरती होतो तसं बघायला गेलं तर आजकाल बातम्यांमध्ये सुद्धा इंग्रजी शब्द हिंदी शब्द हे वापरले जातात पण मूळतः जास्तीत जास्त जर बघायला गेलं तर मराठी भाषा ही खूप वापरली जाते रेडिओमध्ये वेगवेगळ्या भाषा असतात हिंदी मराठी मिक्सिंग कोड मिक्सिंग करून ते सगळ्या भाषा वापरतात इव्हन कोड मिक्सिंग आपल्याला मुद्रित भाषांमध्येही बघायला मिळतो जेव्हा ते न्यूजपेपरमध्ये किंवा बातमीमध्ये जेव्हा बोलतात त्यामध्येही आपल्याला कोड मिक्सिंग दिसून येतं त्या आपली मूळ भाषा आणि त्यामध्ये ते काही वेगवेगळे इंग्लिश हिंदी संस्कृत मराठी असे वेगवेगळ्या भाषांतले शब्द ते त्यामध्ये यूज करतात सो तसं बघायला गेलं तर भाषेचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप चांगल्या प्रकारे होतो आहे पण क्रिएटिव वेने जर बघायला गेलं तर मुद्रित माध्यमामध्ये खूप क्रिएटिव्ह असं कलाकृती वापरून भाषेचा वापर केला जातो